मराठी भाषेचा वापर हा काळाप्रण काळाप्रमाणे खूपच बदललेला आहे आधी आधी गावातील लोकं ही वऱ्हाडी भाषा वापरात होते जसं की तुले मले पण आता आहे ही जी भाषा आहे ना ही प्रमाणिक झाली आहे म्हणजेच की तुला मला आता गावातील लोक असो की शहरातील लोक असो सगळे लोक असेच बोलतात तुला मला आणि या मराठी भाषेची संस्कृती पण ही खूप प्रभावामुळं बदलली आहे आता मराठी भाषेतील लोक हे चांगले राहायला शिक शिक शिकले आहेत शुद्ध बोलायला शिकले आहेत